हा कामधेनू सुपर मार्केट हां मला जरा विचारायचं होतं मी मी जरं ऑनलाईन सामानाची यादी पाठवली तर तुम्ही मला घरपोच सामान देऊ शकता का हा माझ्याकडे सामान आणण्यासाठी कुणी नाही आहे आणि मला अर्जंट सामानाची आवश्यकता आहे काही ग्रॉस ग्रॉसरी आहे काही मी मी यादी पाठवते मग तुम्ही आज तर मी तोंडी सांगितल्यानंतर लिहून घेता का हा पाच किलो साखर दोन किलो शेंगदाणे एक किलो रवा एक किलो पोहे पाच पाच किलो जेमिनी सूर्यफुल तेल आणि चितळेचं गाईचं तूप आहे का तुमच्याकडे हा चितळेचं गाईचं तूप द्या एक किलो हो अजून सर्फ एक्सेल एक किलो द्या हं थोडं विम भांड्याच्या साबणा चार रिन साबण दोन हां अजून फरशी पुुसायचं पोछा आहे का तुमच्याकडे हां मग तो पोछा पण मला हवा होता तो पण द्या हां हां आणखी दिव्याचं पूजेचं पूजे पूजेसाठी ज दिव्याचं तेल असतं तिळाचं हां दिव्याचं दिव्याचं दी दीपशक्ती ती तेल आहे हां हां ते पण एक एक लिटरची एक बाटली पाठवा ती हां किती झाले हां द् ड्रायफ्रुट्स राहिले ड्रायफ्रुट्स पण लिहा अंजीर बदाम काजू मनुका हे सगळे शंभर शंभर ग्रॅम द्या हां हे किती किती झालं हे सामान वीस वस्तू झाल्या वीस वस्तू झाल्या हां हां हां मला ह्या घरपोच किती वेळात मिळतील

चालेल चालेल चालेल बरं पेमेंट कसं करू पेमेंट क ऑनलाईन चालेल ना पेमेंट पण बरं बरं बरं हा गुगल पेय का फोन पे आहे बरं बरं जीपे करून टाकते मग मी तुम्ही मला अमाऊंट ती ह्याची सामानाची यादी आणि त्याच्यासमोरचं किमती असलेलं ते हे टाकून द्या मी ते चेक करेल आणि मग हां टोटल अमाऊंट तुम्हाला मी जीपे करून देईल लगेच हं सामान मिळाल्याच्या नंतर मी पैसे पाठवतो

बरं बरं बरं बरं बरं चालेल चालेल चालेल हां मला सामान घरपोच मिळाल्याच्यानंतरच मी पैसे पाठवावे ना हां चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हां